माझं आणि माझ्या प्राण्यामध्ये खूप प्रेम आहे त्याचं नाव मी हॅप्पी ठेवलं आहे तो माझ्याशिवाय राहू शकत नाही कधी क कधीकधी तर तो माझ्याशिवाय जेवतसुद्धा नाही ईवन मी कधी कुठे बाहेर गेली तरी पण तो माझी आठवण काढून एका कोपऱ्यामध्ये बसलेला असतो ते एखा एका वेळीस तर त्याचं असं असतं की मी जेवायला भरवा त्याला जर खायला वगैरे वाढलं नाही तर ते तेसुद्धा तो खात नाही आम्ही बाहेर वगैरे गेलो की तो फक्त एका कोपऱ्यात बसून असलेला असतो आणि तो कधीच म्हणजे असं जेवायला वगैरे मागत नाही जर सगळेच घरातले बाहेर गेले असतील तर एखाद दिवस तर काल असं झालं की त्याला अंघोळ करायची नव्हती आणि मी त्याला जस्ट म्हणलं असं की तुला अंघोळ घालते चल तर तो घाबरून त्या हेचानी बेडखाली सुधा जाऊन बसला आणि नंतर ते बघण्यासाठी पण की मी त्याला अंघोळ घालती आहे की नाही ते बघण्यासाठी पण तो बाहेर येऊन एकदा चेक करून गेला की मी त्याला आंघोळ घालते की नाही हे सगळं असं मेमरेबल आहे खूप गोष्टी आणि इव्हन असं पण आहे की बाहेरचे कोण आले की तो घाबरतोसुद्धा पण त्यांना बघण्यासाठी पण त्याचं एक वेगळ्यामध्ये हे असतं मनामध्ये की कोण आलं कोण नाही माझ्या घरामध्ये त्यासाठी तो बघण्यासाठी पण बाहेर जातो खेळून येतो मग त्यांच्यासोबत खेळेलसुद्धा कधीकधी कदाचित ओळखीचे असले तर तो त्यांचासोबत बघायला भेटायला वगैरे पण जाईल आवाज वगैरे द्यायला वगैरे जाईल त्यांना पण एवढं असं हे नाही की बाहेरचे जर अनोळखी असतील तर तो मग घाबरून परतसुद्धा आतमध्ये बेडव बेडखाली जाऊन बसलेला असतो दिवसभर म्हणजे त्याचं आवडीचं असतं की खुर्चीवरती बसणं खुर्चीवरती बसून खिडकीच्या बाहेर बघणं म्हणजे त्याला खूप आवडतं पक्षी प्राणी वगैरे त्यांच्यासोबत आणि सर्वात जास्त तो ऐकत असेल तर घरात माझ्या मम्मीचं ऐकतो इवन बाकी कोणाचं ऐकणार नाही मम्मीचं एका हाकेवरती तो घरातल्या कुठच्याही कोपऱ्यात असेल ना तरी तो तिकडनं लगेच धावत उठून येतो खाणं खाण्याच्या बाबतीत तर त्याचा फक्त एक एकच फेवरेट आहे ती म्हणजे त्याची ट्रीट आहे तीच त्याला खूप जास्त आवडते आणि ती घरातल्या कोणीही आणली तरी त्याला लगेच मग तो धावत धावत जाईल तर तो कुठेही असला तरी पण त्यासाठी तो धावत जातो